आमल वजा

हां बोला ना मॅडम

हो का किती विद्यार्थी आहेत

काय शिवायचं आहे फ्रॉक शिवायचा आहे की पटियाला ड्रेस शिवायचा आहे कोणता पॅटर्न कोणता शिवायचा आहे फ्रॉक शिवायचा आहे का हां हां

एका विद्यार्थ्याचे फिज् तीनशे रुपये आहे पर ड्रेस तीनशे रुपये

एक आठवडा पाहिजे आम्हाला

बरं बरं वर्कर्सला सांगते मी तरी पाच सहा दिवसामध्ये होऊन जाईल सहा दिवस तरी लागेल

हो हो